एखादा तरुण मुलगा आहे आणि त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं की त्याच्या नावाने खातं काढलं जातं आणि मग ते खातं काढल्यानंतर त्याच्या खात्यातून त्याला जर पैसे काढायचे असतील तर त्यासाठी त्याने काय करावं त्याला आम्ही असं सांगू की तू पहिल्यांदा बँकेत जा तिथे पैसे काढण्यासाठी एक पावती असते म्हणजे त्याला विड्राओल स्लीप म्हणतात ती विड्रॉल स्लीप घे त्या स्लीपवर तुझं नाव लिही तुला किती पैसे काढायचे तो आकडा अक्षरी आणि अंकी अंकामध्ये असं लिही तुझी सही कर त्याच्यावर तारीख घाल आणि नंतर त्या कॅश काउंटरवर कॅशियरकडे जात त्याला ती स्लीप दे ती स्लिप दिल्यानंतर तो कॅशियर तुला जे पैसे देईल ते तू मोजून बघ काही कमी जास्त असतील तर त्यांना सांग आणि मोजून झाल्यानंतर मग तू ते काउंटर सोड आणि तिथून तुझे पैसे घेऊन परत ये आजकाल इतकं करावं लागत नाही कारण आजकाल ऑनलाईन सुद्धा तुम्ही पैसे काढायचे व्यवहार करू शकता काढण्यापेक्षा सुद्धा ना पैसे इकडून तिकडे एकमेकांना देणं हे व्यवहार ऑनलाईन होऊ शकतात ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच करू शकता